मला नुकताच एक प्रश्न विचारला गेलाय की एखाद्या साठी भेट म्हणून तुम्ही गद्य किंवा पद्य लिहिलंय का किंवा त्यांना ते आवडले का आणि याचं उत्तर हो असच आहे मी तसं पाहायला गेलो तर मी गद्यसुद्धा लिहीलेलं आहे आणि पद्यसुद्धा लिहिलेलं आहे जास्ती करून पद्य लिहिलय कविता कवितातनं मी लिखाण केलेला आहे एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता आणि माझा मित्र मला तो बऱ्याच वर्षानंतर भेटणार होता अन त्याने मला फोन खरंच त्याचा फोन नंबर माझ्याकडे पण नव्हता त्याच्याकडे पण नव्हता पण हल्ली तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की फेसबुकवरून त्यानी माझी माहिती मिळवली माझी जे कॉन्टॅक्ट केला नंतर माझा फोन नंबर पण त्याने घेतला मी पण त्याचा फोन नंबर घेतला आणि आमच्या एकमेकांची ओळखही झाली ओळख होती पण ती पुन्हा आमची तार नव्यानी जुळली गेली आणि आम्ही पुन्हा एकमेकांना भेटायला लागलो बोलायला लागलो सगळं झालं तर अशा त्या माझ्या मित्राचा एक दिवस वाढदिवस होता आणि त्यानी मला अतिशय आर्जवानी मला विनंती केली की तू माझ्या वाढदिवसाला आलंच पाहिजेच लहान असताना तू माझ्या वाढदिवसाला यायचा आता तू आलंच पाहिजेस म्हंटलं मी जातो पण आता काय करावं तर त्याला मी त्याच्यासाठी त्याच्यासाठी भेटवस्तू तर मी घेतलीच पण मी त्याला त्याच्यासाठी एक छानशी कविता पण केली मित्रावरती कविता केली होती मी मित्रात मित्र कसा असला पाहिजे आणि माझा मित्र कसा आहे हे दाखवण्यात ती कविता होती त्याचं नाव लिहिलेली ती कविता होती आणि त्याचा जेव्हा केक कटिंगचा कार्यक्रम झाला केक कटिंगच्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या मित्रासाठी लिहिलेली कविता वाचली माझ्या मित्रासाठी लिहिलेली कविता वाचल्यानंतर माझा मित्र तर मन इतकं भरून आलं की त्याने मला अक्षरशः मिठीच मारली कारण त्याला आठवलं कारण मी लहानपणीसुद्धा एकदा एकदा नाही बऱ्याच वेळेला आमच्या त्याच्यावर जेव्हा कुणाचाही बड्डे आम्ही जायचो तेव्हा मी अशी कविता करायचो ॲटलिस्ट त्या चारोळ्या तरी करायचो माझा मित्र मी जर जाणार असेल आणि माझा मित्र कोणाच्या बड्डेला जाणार असेल वाढदिवसाला जाणार असेल तो हमखास मला भेटायचा अन जरा तिथं तुला चारओळ्या सुचतायेत का रे असं मला विचारायचा मग मी तं तेवढं लिहून द्यायचो अन तो तिथं वाचायचा आज मी माझ्या मित्रासाठी कविता लि त्यावेळेला लिहिली होती त्यावेळेला त्याचं मन अगदी भरून आलं त्यानी मला अक्षरशः मिठिच मारली त्याला त्याचे जुने दिवस आठवले आणि नुकतं तितकं नाही तो म्हणला की तुझं कौतुक करावं तेवढं फार थोडं आहे तुझ्याकडे कविताकरण एक देवी देणगी आहे ती सगळ्यांना नसते ती तुला देवाने दिलेली आहे आणि त्यानी मा त्यानी मारलेली जी मिठी होती ती माझ्या खूप मोठी गिफ्ट होती ती माझ्या खूप मोठी भेट होती कारण कुठल्याही लेखकाला कुठल्याही कवीला त्याच्या कष्टाच चीज केव्हा होतं जेव्हा त्याच्या कलेचं कौतुक जेव्हा दुसरे करतात तेव्हा त्याच्या कलेचं चीज होतं त्यामुळे मी ही माझी कलाच आहे कविता करणे माझी कलाच आहे आणि ही जेव्हा माझी कवि कला माझ्या मित्रासोबत सादर केली त्याच्यावरतीच केलेली असेल कविता मी जेव्हा वाचली तेव्हा मित्राने केलेलं कौतुक मी फक्त मित्रानेच नव्हे ते तो पण इतर जे काही जमलेले होते त्याने पण काय कौतुक केलं अन त्यानी त्याच्या कौतुकामुळे माझ्याही माझ्याही अंगावर मुठभर मांस वाढल्यासारखं झालं आणि मी पण त्याचा वाढदिवस खूपच उत्साहात साजरा केला तर ही एक छोटीशी आठवण तुमच्या समोर शेअर केली धन्यवाद